सद्यस्थितीला भारतीय राजकारण अगदीच दयनीय अवस्थेत आहे राजकीय नेत्याबद्दल म्हणाल तर एकही त्या लायकीचा वाटत नाही की जो आपला राष्ट्र चालवू शकेल आणि तुम्हाला तर कल्पना आहे लोकशाही ही आपल्या आपल्या भारतातली लोकशाही ही जगात मोठी आहे त्यामुळे मला ह्या लोकशाहीचा खूप अभिमान आहे आणि आवडतो फक्त न आवडणारी गोष्ट एक आहे की राजकारणी लोकं ह्या लोकशाहीचा वाट्टेल तसा वापर करतात आता माझे आवडते राजकीय नेते कोण आहेत असं जर विचारलं तर अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन त्याच्यानंतर इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री त्यानंतर राममनोहर लोहिया प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरे ही बरीचशी मंडळी अशी ग्रेट मंडळी आपल्याला भारताला मिळालेली आहे आणि मला जर संधी मिळाली तर मी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी ह्यांना भेटायची माझी खूप इच्छा आहे

त्यांना विचारायचं म्हंटलं तर त्यांनी स्वतः कोणाचा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे हे मला त्यांना विचारायला फार आवडेल आणि त्यात त्यांना ते मोठेपण कशामुळे मिळालं हे पण त्यांना विचारायला आवडेल